हिवाळ्याच्या दिवसामध्ये रोपांची वेळोवेळी छाटणी करणे पाणी देणे आणि कीडपासून संरक्षण करणे त्यांना योग्य तापमानात ठेवणे रोपांची काळजी अशी घेतली जाते